अंगावरील वस्त्र स्वच्छ राहण्यासाठी त्याला प्रत्येक दिवशी धुण्याची आवश्यकता असते ते धुण्यासाठी मी सर्वस्त निरमा आणि

निरमाची आणि साबणेची वापर करत असते साबणेचा वापर करताना ती सर्वात जास्त केमिकलयुक्त साबण नसेल अशा साबणाची निवड करते त्याचप्रमाणे कपडे धुण्यासाठी कपडे धुवायला टाकल्यानंतर तीस मिनटासाठी मी त्यामध्ये निरमा टाकून त्यांना भिजवून ठेवत असते आणि त्यानंतर त्यांना धूत असते सुकवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये सावलीची आवश्यकता असते पावसाळ्यामध्ये उन्हाची आवश्यकता असते थंडीच्या वातारामध्ये लवकर धुण्याची आवश्यकता असते या गोष्टीची काळजी मी करत असते